बुलढाणा जिल्ह्यातील काही उल्लेखनीय ठिकाणे म्हटल्यावर सर्वात प्रथम येते सिंदखेडराजा सिंदखेडराजा हे शिवाजी महाराज यांचे आई जिजाऊ यांचे माहेर तिथे त्यांचा खूप मोठा भव्य असा वाडा आहे आणि तिथे त्यांची खूप मोठी अशी मूर्ती सुध्दा उभारण्यात आलेली आहे त्यानंतर लोणार सरोवर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्हातील खूप महत्त्वाचं सरोवर मानले जाते त्या सरोवराचं पाणी कधी गुलाबी तर कधी निळं असं होतं म्हटलं जातं की आकाशातून उल्का पिंड पडल्यामुळे लोणार सरोवर याची निर्मिती झालेली आहे लोणार सरोवर हे खूप लोणार सरोवर हे इति इतिहासातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे लोणार सरोवर नंतर अजिंठा लेणी अजिंठा लेणी येथे पूर्ण बु बुद्धाचं मूर्ती आहे अजिंठा लेण्याला आपण गेलो की आपल्याला सगळीकडे बुद्धमूर्तीच पाहायला भेटते तिथे सगळं बुद्धाचंच आहे जेणेकरून आपल्याला तिथं इंग्रज वगैरे ते सुध्दा पाहायला मिळ मिळतात